बागेत आलेली फुले ही आपणच वापरायची असतात किंवा लोकाला देऊ शकता पण ती फुलं चांगल्या ठिकाणी जातील याची काळजी घेणं गरजेचे आहे फुलाला माहीत नसते की ते आपण उगवल्यानंतर मंदिरात जाता का कोणाच्या मृत्यूच्या शय्येवर जाता हे फुलांला माहीत नसते त्यामुळे फुलाचा वापर चांगल्या पद्धतीने करा आणि फळं तर हे दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यदायक नेहमीसाठी असतात त्यामुळे फळाचं सेवन करणे ही काळाची गरज झालेली आहे त्याच्याने फळं खाल्ल्याने एकतर माणसाची भूक वाढते त्याच्यानंतर तब्येत चांगली राहते आणि कोणताही शरीराला त्रास होणार नाही फळामुळे जर समजा शरीरामधली विटॅमिन सी कमी झाली असेल किंवा पांढऱ्या पेशी कमी झाल्या असतील तर ते सफरचंद खा केळी खा अंगूर खा जांब खा अनार खा काहीही खा पण फळं खाणं हे शरीरासाठी काळजीपूर्वक आहे